हो माझ्याकडे खूप जुन्या काळातले नाणी वगैरे नाणी पैसे अजून खूप पहिलेच्या नोटा वगैरे आहेत तर माझ्या आज्ज आजोबाच्या पणजोबाच्या पणजोबाच्या णजोबाच्या काळापासून नाणे आहेत माझ्याजवळ खूप नाण्या म्हणजे तर पाच पैसे दहा पैसे वीस पैसे पन्नास पैसे आणि फक्त पाच पैसे दहा पैसेच नाही तर खूप आहेत म्हणजे आणि फक्त हे आपल्याच देशातले नाहीत खूप देशामधले आहेत अमेरिकाचे ज्यावेळेस आपला भारत देश आझाद होत होता त्यावेळेसचे पण पैशांचे नोट आहेत माझ्या आजोबा पणजोबा त्यांच्या आधीपासून त्यांच्याजवळ होते तर त्यांनी आमच्या पिढ्यानपिढ्या ते जपून ठेवलेले आहेत आता ती माझ्याजवळ आहेत तर मी त्यांना मस्त जपून ठेवले एक फ्रेम केले त्यांच्यासाठी फ्रेम करून आपल्या कबडमध्ये ठेवलेला आहे आणि मी त्यांच्या फोटोज काढतो आणि इंस्टाग्राम फेसबुक अशा जागी सोशल मीडियावर शेअर करतो त्यासाठी त्यांना बघण्यासाठी खूप लोक पण आकर्षण होतात त्याला बघण्यासाठी जुन्या काळातल्या आणि मग त्या नाण्यासाठी मी त्या नाण्याना शेअर करतो अजून त्या नाण्या पन्नास पैसे दहा पैशाचं खूप जागून मला मॅसेज आला आम्हाला देसाल का एवढ्या एवढ्या किंमतीत तेवढ्या तेवढ्या किंमतीत म्युझियमवाल्यांचा पण फोन आला होता देसालका म्हणून वगैरे पण आम्ही काही मी काही दिल्या नाही त्या काहून की शेवटी आजोबाच्या काळातली निशाणी आहे म्हणून नाही दिला म्युझियम मोठ्या मोठ्या म्युझियमधून कॉल आलेले होते द्या वगैरे पैसे देतोत हे करतो पण मी काय दिली नाही ते आत्ता पण माझ्या घरी आहेत खूप मस्त हा आणि ते मला चांगलं वाटतात